हां माझा धर्म हा सनातन धर्म वैदिक धर्म या नावाने ओळखला जातो या धर्मामध्ये आरोग्याच्या काळ आरोग्याची अतिशय काळजी घेण्यास हा धर्म शिकवतो ह्या धर्मामध्ये योगासनाला विशेष महत्त्व आहे योगा योगा योग तसेच आहार तसेच तुमच्या नियमित व्या व्यायाम आणि नियमितपणावर विशेष भर दिला जातो तसंच मानसिकदृष्ट्या साधना किंवा ध्यानधारणावरतीही ह्या आमच्या धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे आमच्या धर्मात अनेक प्रकारचे संप्रदाय आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या उपासना पद्धती वेगळ्या असल्या तरीही सर्व धर्मामध्ये भक्तिमार्ग हा सांगितलेला आहे तसेच कर्ममार्गही सांगितलेला आहे त्या मार्गाने गेल्यास तुमचे स्वास्थ्य आरोग्य सर्व राहते तसेच तुमची आर्थिक उन्नतीही हो होते